जेव्हा आम्ही शेतमाल व्यापाऱ्याकडे घेऊन जातो ते योग्य पद्धतीनं शेतमालाला भाव देत नाहीत किंवा काही वेळेस योग्य दर देतात पण काही शेतकऱ्यांना इतकं चेंगरलं जातं की त्याचा माल घ्यायचा आणि त्याला पैसे लवकर द्यायचेच नाही असे भरपूर व्यापारी करत असतात त्यामुळे त्या व्यापाऱ्यावर खूप वाईट परिणाम होत असतो जेव्हा व्यापारी माल घेतो आणि तो वर पाठवतो तेव्हा तो वरच्यांकडून खूप पैसे काढतो पण शेतकऱ्याला चांगला भाव देत नाही त्यामुळे शेतकरी व्यापऱ्यांवर खूप चांगल्या पद्धतीने नाराज असतात व्यापारी हे हे प्रत्येकाचे वेगवेगळे दर राहतात काही व्यापारी ह्यानी शंभर रुपये लावला तर पुढचा व्यापारी एकशे दोन लावतो त्याच्यामुळे विविध प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि जे मध्यस्थी लोक असतात त्यांचे काही खरे वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप विचार करून त्यांचा शेतमाल त्या मध्यस्थी लोकांना द्यावा लागतो त्यामुळे बघून घेता येईल आणि एवढे बोलून थांबतो धन्यवाद